हां बोला ना

कोविड ईंटीनचं कसं आहे की आपण त्या जसं पेशनला या बाकी लोकांना आपण असं गायडन्स केलं की वारंवार हात धुणे बाहेरून कुठेही आले तर कपडे स्वच्छ धुणे हात धुणे सॅन्टाइजरचा उपयोग करणे आणि जास्तीत जास्त गरम पाणी गरम पाण्याचा वापर करणे पिण्यासाठी वगैरे आणि गंद गंदगीपासून दूर राहणे म्हणजे स्वच्छता जास्तीत जास्त हाताळने हे आपल्याला मी गायडन्स केलेला आहे हा अशा प्रकारे आम्ही दिलेला आहे नाही वगैरे नाही आहे पण कसं आता ॲक्च्युली पेशंटची गं खूप गर्दी झाली त्यांनी डॉक्टर कमी पडले होते ना त्या हिशेबानी तर प्रत्येकजण असं पेशली पण कसं आहे की कोविडमुळे नाही झालं पण ज्यांच्या जसं हायर रिक्समध्ये होते कोविडमध्ये त्यांची झाली आहे डेथ पण जसं आता कोविडमध्ये आम्ही ज्या ज्या गाईडलाईन दिल्या त्या लोकांनी ज्यांनी फॉलो केल्या त्या त्या लोकांची काही एक ट्रीटमेंट चांगली झाली आहे पण ज्यांनी फॉलो नाही केला किंवा मास्क नाही वापरलं सोशल डिस्टन्स नाही ठेवलं आणि सॅन्टाइजरचा उपयोग नाही केला वारंवार स्वच्छता नाही ठेवली हात आपले हात सं साफसफाई नाही केली कुठेही जाऊन कुठे पण हात लावायचं वगैरे तर यामुळं कसं कोरोनापासून बचाव ज्यांनी केला नाही त्यांच्यावर थोडासा घातक हल्ला झालेला आहे पण बाकी ज्यांनी आपली गाईडलाईन फॉलो केली त्यांचं फायदा झालेला आहे कारण की कसं आहे की शासन जे काढते त्या गाईडलाईननुसार वागलं तर थोडसं फरक पडतोच ना

तर प्रत्येकाला ते करावंच लागतं नाही आम्हाला तर शासनच देतं पण आम्ही लोकांना जे सांगितलं आहे त्यांनी त्यांनी त्यांच्यासाठी ते करायचं होतं की त्यांनी वापरायचं होतं स्वत स्वत हॅण्डल स्वत ला काळजी घेण्यासाठी स्वत वापरायचं आणि प्रत्येक ठिकाणी एवढं कारण शॉर्टेज पण पडलेलं होतं त्यावेळी प्रत्येकजण ते पुरु नव्हते शकत ना त्यामुळे कसं त्यानी स्वत पब्लिकनी काळजी घ्यायची होती ते आपल्या आपल्याला कसा आणि जसे स्टेट गोर्मेन्ट ज्या ज्या सूचना देतात त्याचा आपण बा पालन करायला हवं होतं हा पालन केलं तर कोविड चांगला गेला आणि त्याला चांगला अनुभव होता की लोक चांगल्याप्रमाणे बऱ्याचजणांनी आपली हे केली सोशल डिस्टन्स ठेवले बिगर कामाचे फिरले नाही बाहेर त्यासारखं बरं झालं ते अशी आम्ही गाईडलाईन दिलीच होती ठीक आहे ठीक आहे चालेल ओके हा हा